आम्ही लहान असताना आमच्याकडे अशी प्रथा होती की जेव्हा आजी आजोबांचा वाढदिवस असेल तेव्हा त्यांना पत्र लिहायचं आता पत्र हे एका प्रकारचा लेखच आहे ना लेखनच आहे तर म्हणजे पत्रामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे लिहायचं आपली खुशाली कळवायची हा एक भाग झालाच पण त्यांच्या वार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्याबद्दल काहीतरी छान लिहायचं अशी आमच्याकडे पूर्वीपासून प्र प्रथाच होती आणि मला ती प्रथा फार आवडायची त्यामुळे तेव्हापासून कोणाला तरी आपल्याला काहीतरी भेट द्यायची असेल तर त्यांच्याबद्दल काहीतरी कथा कविता कथा नाही मी म्हणणार पण म्हणजे लेखन करून किंवा कविता करून देणे हे मला नेहमीच खूप छान वाटत आलं आहे कोणाची पंच्याहत्तरी असेल साठी असेल पन्नाशी असेल म्हणजे असे जे आपण ज्यांना महत्वाचे वाढदिवस समतो समजतो किंवा सोळावा वाढदिवस असेल तर तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल एखादी छोटीशी छान कविता करून दिली की लोकांना खूप आवडतं त्यांना खूप आनंद होतो कारण एकतर ही भेट अनमोल असते आपण एखादी भेट वस्तू आणून दिली तर साहजिक आपण म्हणजे विचार करूनच आणतो असं काही गेलं बाजारात आणि आणतो असं नाही त्याच्यातही बराच विचार केलेला असतो पण त्या विचार थोडासा विचाराबरोबर पैसे खर्च झालेले असतात आपण स्वतः जेव्हा कोणाला तरी काहीतरी लिहून देतो तेव्हा त्यांना माझ्यामते ते नक्कीच आवडतं कारण की त्याच्यात जास्ती विचार करावा लागतो जास्ती कष्ट करून आपल्याला लिहावं लागतं कविता लिहिली तर त्याला काहीतरी वृत्त असेल किंवा काहीतरी मीटरमध्ये ती बसवायची असेल शिवाय आपण त्यांच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे ह्या कवितेत त्याच्यात समावेश असतो तर म्हणजे मी असं म्हणेन की मी बरेच वेळा लोकांना गद्य किंवा पद्य भेट म्हणून दिलेलं आहे आणि त्यांना ते कामयच आवडलं आहे कारण की त्याच्यात न आवडण्यासारखं काहीच नाही आहे मलाही जेव्हा कोणी माझ्यावर कविता माझ्या वाढदिवसाला वगैरे करून दिली आहे तेव्हा मला खूप मनापासून त्या गोष्टीचा आनंद झाला आहे